नमस्कार ट्रॅव्हल एजंट्स जोशी का नमस्कार मी गीता कुलकर्णी बोलते आहे रेल्वे आरक्षणासंंबंधी आम्हाला थोडी माहिती हवी होती मला दोघातिघांनी तुमचा फोन नंबर दिला आणि सांगितलं की त्यांना विचारा ते व्यवस्थित माहिती देऊ शकतात आणि तिथे रेल्वेचं बुकिंग पण होऊ शकतं बरं बरं अच्छा अच्छा ठीक आहे तुम्ही तेच काम करता का सगळंच बुकिंग तुमच्याकडे होतं रेल्वे एस टी बरं बरं हां तर आम्हाला तिरुपतीला जायचं आहे आमचा बाराजणींचा ग्रुप आहे तर मिळू शकेल का आम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वगैरे असं तिकीट परतीचं तिकीट हवं होतं हां बघताय का बरं बरं काय सांगता पुढच्या महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत तिकीट नाही आहे नाही थोडंसं काहीतरी जमवा ना गेले दोन तीन वर्षं आम्ही बाराजणी प्रयत्न करतो आहे जायचं जायचं नुसतं ठरवतो आहे आज त्या बाराजणी आम्ही एकत्र येऊन आता हां पुढच्या महिन्यात जायचं असं आमचं चाललं आहे तर बुकिंगसाठी नाही असं होता कामानये ना हां जर थोड थोडंसं बघा नां काही कोट्यातून वगैरे होत आहे का नाही शक्य तो आम्हाला एकच डबा मिळाला तर बरं होईल वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं तर परत थोडी अडचण होऊ शकते ना

बरं बरं ठीक आहे नाही सेकंड क्लासचं पण चालेल ना हां थोडं बघा ना काय ॲडजस्ट करता आलं तर बरं आणि परतीचं असेल ना ते तिकीट बरं मग तुमच्याकडे कसं येऊन पैसे भरायचे अच्छा ऑनलाईन पण चालतं नाही आमच्यापैकी कोणीतरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊ शकतं त्याचं तिकीट तुम्ही कसं पाठवाल मोबाईलवर येणार बरं बरं म्हणजे आम्ही प्रत्येकीच्या मोबाईलवर घेऊ शकतो ते एकमेकांना हे करून बरं बरं हां हां नाही चालेल की एकीच्या कोणाच्या तरी पाठवलंत तरी चालेल हां साधारण किती असेल बरं आधार कार्ड हवं का बरं आवश्यकच आहे नाही ठीक आहे की सांगेन सगळ्यांना दे बाराजणींचा आधार कार्ड हां हां नाही पण थोडं बघा ना लवकर मिळालं तर बरं कधी सांगाल तुम्ही मला ना नाहीच बघा ना जरासं संध्याकाळपर्यंत बरं मग मी आठवणीसाठी तुम्हाला फोन करू का संध्याकाळी हां किती वाजता करू फोन बरं बरं पाचच्या पुढे चालेल मी फोन करते जरासं बघा काय जमलं तर फार बरं होईल हां हां नक्की नक्की मग मी पाच नंतर सर मी फोन करते तुम्हाला हो हो ते ते सगळं मला सांगा की फोनवरती हां चालेल धन्यवाद ठेवते फोन